हॅलो काका मला परीक्षेला जायचंय मी किती वेळची तुमची वाट पाहत आहे तुम्ही अजून आले नाही अर्ध्या तासात माझं पेपर स चालू होणार आहे आणि आत्ताच पंधरा मिनिट होऊन गेलेले आहेत आणि आपल्याला लवकर लवकर पोहोचायचं आहे मी अर्ध्या तासापासून वाट पाहत आहे तुम्ही सांगून द्या लवकर येत असणार तर नाहीतर मी पुढचं ऑटो पाहन पाहून घेते आणि जर येत असाल तर आपल्याला दहा मिनिटाच्या आत पोहोचायचं आहे त्याच्यासाठी तुम्ही लवकरात लवकर या जर मी परीक्षेला गेली नाही तर माझं खूप मोठं नुकसान होईल याची तुम्ही प्लीज काळजी घ्या आणि लवकरात लवकर पोहोचा आणि मला परीक्षेसाठी पोहोचवा